सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्याला सर्वात गरजेचा भाग जो आहे तो पाणी आहे सकाळी आपणाला तोंड धुण्यापासून तर सुलभ शौचालयापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत पाण्याची गरज लागते पाणी हा आपल्या जीवनातील अत्यंत आमूलाग्र एक पार्ट आहे ज्यामुळे आपल्याला जागोजागी पाण्याची गरज लागते जसे की सकाळी उठल्यावर तोंड धुवायच्या वेळीस बातरूम टॉयलेटला जाण्याच्या वेळीस त्याच्यानंतर चाय बनवल्यावर चाय बनवताना औषधं घ्यायचे असतील झाडाला पाणी देणे

पाहायला मिळतो हेक आपली जीवनात्मक वश आवश्यक वस्तू म्हणून आपण याचा वापर या ठिकाणी पाण्याचा करत आहो म्हणून पाणी हे आपल्याला दिवसभराच्या गरजांमध्ये अनेक ठिकाणी वापरल्या जातो स्वयंपाक बनवण्यापासून तर भांडी धुण्यापर्यंत पाण्याचा वापर आपण या ठिकाणी करतो